हां बोला हो शँकी नोट्स मिळू शकतात तुला पण ना एक तुला एक अप्लिकेशन लिहून द्यावी लागेल की तू सुट्ट्या का बरं घेतल्या हो पॅरेन्टची सिग्नेचर लागेल तुला आणखी जी नोट्स पाहिजे त्याची लिस्ट तुला बनवून द्यावी लागेल आणि जे सर्व नोट्स तुला पाहिजे आहेत ते त्या सब्जेक्टच्या टीचरशी तुला कॉन्टॅक्ट करावं लागेल हो तर शँकी असं करू तू एक अप्लिकेशन बनव जर वाटतं आहे की तुझ्या सुट्ट्यांच्या कारण जेन्युईन आहे तर आपण मी टीचरशी बोलतो ठीक आहे आता तुझं सर्व काही तर कवर नाही करू शकणार कारण की एक्जाम्स जवळ येत आहेत तुझे तर जेवढं तुला कवर करता येईन त्याच्याबद्दल मिरे टीचरशी आपण बोलून घेऊ तू एकदा पिटिशनं सबमिट केला की मग पेरेंट्सना सोबत घेऊन ये अप्लिकेशन द्यायच्या वेळेस तेव्हा आपण सोबत बसून बोलू इथे

हो हो नक्की तर शाळेच्या लायब्ररी आहे तिथे अभ्यास करू शकतो फक्त एक कार्ड बनवून घ्यायचं लायब्ररीच्या जेणेकरून तुला जेही प्रॉब्लेम आहे तू तिथे कवर करू शकतो ओके थँक्यू बेटा